आमच्या भागातील नेता म्हंजे संजय गायकवाड हा एक शिंदे गटाचा नेता आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात बुलढाण्यामधे कामं केलेले आहे त्या नेत्याच नेत्यांनी नेत्यांचा आणि माझा संबंध एका म्हंजे कार्यकर्त्यामुळे आला त्याने माझ्या माझे म्हणजे उदाहरणार्थ आधार कार्डचे काम अजून नाली बांधणे अजून करोडचे कामं खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेले आहे गावामधे त्यांचे खूप नाव आहे बुलढाण्यामध्ये त्यांना खूप ओळखतात त्यांना आतास चार वर्षपासून ते बुलढाणामध्ये कार्य करत आहे त्यांचं खूप नाव म्हणजे उदरणार्थ खूप खूप मोठाले कामं त्यांनी केलेले आहे